जर आपण बाकीच्या देशामध्ये तुलना केली तर भारत हा असा देश आहे याची लोकसंख्या खूप आहे लोकसंख्या असल्यामुळे प्रॉब्लम्स व इतर गुन्हेगारी प्रवृत्ती शेतीचे प्रॉब्लम शिष्यवृत्तीचे प्रॉब्लम्स असे खूप प्रॉब्लम्स आहेत की जे आपल्या देशामध्ये आपल्या वाढत्या लोकसंख्येमुळे झालेले आहे